मी बहुदिवशीय ट्रीपचे हैक केली नाही पण मला भविष्यात ते करायचे आहे मी बऊदिवशीय ट्रीप हैक केली नसल्याने ती कशी होती व कशी असते हे मला सांगता येणार नाही तंबूमध्ये राहणे चांगले वाटते कारण ते आपल्याकरिता सर्व नवीन असते शिवाय मोकळ्या मैदानात असल्याने शुद्ध हवा मिळते शिवाय मित्र वगैरे सोबतीला असतात रात्रीचे चांदणे पाहणे बाहेर बसणे उठणे एकदर्शीत आनंददायक असते नाहीतर रोजच्या जागेवर राहून आपण कंटाळलेलो असतो तेव्हा ट्रीपमध्ये व तंबूत राहायला आवडते